हॅलो हॅलो अरे प्रथमेश मला एक नवीन फोन घ्यायचा होता हां मला परवा कळलं की तू फोन घेतला आहेस नवीन तू सांग ना कोणता फोन घेतलास काय स्पेसिफिकेशन्स आहेत त्याचे म्हणजे तू ऑनलाईन घेतलास का ऑफलाईन स्टोअरला जाऊन घेतलास ओके फ्लिपकार्टवर तुला म्हणजे कोण सजेशन केलं का तुला म्हणजे असं तू रँडमली सिलेक्ट केलास की हेच फोन घेतं ऑफरमध्ये चालू आहे ओके मग तुझा पहिला आयफोन होता मग तू का विचार केलास की तू ह्या हा फोन घ्यायचा असं म्हणजे काय तुझं हे होतं

हां मग मग तो आता जो सी एम एफ घेतला आहे त्याचं बॅटरी कंडिशन म्हणजे सांग मला स्पेस स्पेसिफिकेशन सांग मला पण घ्यायचा आहे एक फोन सजेस्ट करू शकतोस का म्हणजे की अशा प्रकारे म्हणजे ह्या फोनचे क स्पेसिफिकेशन सांगू शकतोस का सी एम एफचे मग तुझा फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे तसं सांगू शकतोस का

म्हणजे तू आता एवढे फोटो बिटो काढले असतील मग तू म्हणजे बघितला असशील ना क्वालिटी कशी आहे सांगू शकतोस का म्हणजे आहे ना चांगली असं क्वालिटी ओके ओके म्हणजे स्टोरेज किती आहे त्या फोनचं आणि म्हणजे किती उशीर चालू शकतो आहे फोन तुझा फास्ट चार्जिंग सपोर्ट करते का तुझ्या फोनला ओके म्हणजे आपल्याला आता फास्ट चार्जिंग घ्यायचं असलं तर मग त्याच्यात पण वेगवेगळे फोन आहेत ना असं म्हणजे माझं बजेट एकतीस हजारपर्यंत आहे तू म्हणजे सजेस्ट करू शकतोस काय असा हे फोन घे हे कर हां हां मग ते मग त्याचं स्टोरेज किती आहे म्हणजे आहे भरपूर आहे म्हणजे फोन लॅग बीग होणार नाही माझा

हो आणि तू आता फोन घेतला आहे तुझा म्हणजे असं लय स्क्रीन ब्राईट आहे किंवा डोळ्यावर इफेक्ट पडतो आहे का असं म्हणजे जास्त किंवा काय होतं का

हां हां म्हणजे आहे ना चांगला फोन म्हणजे असं एवढं पण काय हे नाही चालतं आहे मी बघतो मग जाऊन चौकशी करतो तू येऊ शकतोस का माझ्याबरोबर शॉपला चालतं आहे चालतं आहे मग चालतं आहे मी ज्या टायमाला जातो त्या टायमाला तुला सांगतो मग हां हां चालतं आहे